गुड आफ्टरनून

बरं तुमचं नाव काय

बरं काय शिक्षण झालेलं आहे तुमचंं

बरं तर तुम्हाला आय टीच्या बेसेसवरती जॉब मिळवायचा आहे का बरं तर आता तुमचं आय टी झालेले आहे तर त्यामध्ये तुम्ही आता प्रोग्रॅमिंग सी सी लँग्वेज करू शकता

तर प्रोग्रॅमिंगमध्ये या सर्व गोष्टी येतात यामध्ये त्यामध्ये तुमची एस टी एम एल येईल शी शी प्लस प्लस येईल त्यानंतर जावा येईल पायथन येईल यासारख्या गोष्टी येतात जर तुम्ही आय टी झालेले आहे तर तुम्ही ज्यावा जर केलं किंवा पायथान केलं तर तुम्हाला आय टीच्या बेसवरती चांगली पॅकेजेस मिळू शकतात विदेशात जाण्याची संधी मिळू शकते ज्या सर्व गोष्टी तुम्हाला आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आता डेव्हलप झालेल्या आहेत की तुम्ही वर्क फ्रॉम होमसुद्धा करू शकता फक्त आय टीच्या बेसेसवरती हो हो तर त्या त्याच गोष्टीचा विचार करून तुम्ही जर सी सी प्लस प्लस केलं असेल किंवा ज्यावा को कोअर केलं तर त्यामध्ये तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटीज उभ्या राहू शकतात पुढे जेणेकरून चांगले पॅकेजेससुद्धा तुम्हाला घरबसल्या मिळू शकतात हो तसंच तुम्ही एस टी एम एलसारखे जे वे डेवलपर बनू शकता चांगले वेब डिजायनर बनू शकता फ्रीलायन्सिंग करू शकता आणि या सारख्या असंख्य अपॉर्च्युनिटीज आपल्यासमोर राहतात ठीक आहे ओके ओके ठीक